हॅलो बोला मॅडम नमस्कार विजिटेबल फ्रुट बाजारामधनं बोलते आहे बोला बोला बघा मॅडम आमच्याकडे की नाही सर्व प्रकारची फळं आहेत चिक्कू आहे ॲप्पल आहे मोसंबी आहे संत्रा आहे अंगूर आहेत केळी आहेत त्यानंतर जे आहे सफरचंद वगैरे ते किवी वगैरे ते सर्व आहेत आपल्याकडे पपिता वगैरे

हां हां पपई जी आहे ती आता ऐंशी रुपये किलो चाललेली आहे आणि आपल्याकडे तसं सीझनल फूड्स जास्त प्रमाणामध्ये असतात आणि डेली फ्रेश फ्रुट्स असतात आपल्याकडे

अच्छा हां हां अच्छा हां हां केळी पण आहे अच्छा किवी जी आहे ना ती आपल्याकडे किलोनी नाही भेटत किवी जी आहे ती पर पीस भेटते आपल्याकडे पर पीस जो आहे तो हां हां किवी पर पीस भेटतो आहे तीस रुपयाला पर पीस असतो त्याचा तर तुम्हाला त्याचे किती पीस लागतील तीन पीस ठीक आहे आणखीन काही लागेल का मॅडम तुम्हाला आणि बरं आपल्याकडे सीझनल फ्रुट्समध्ये आत्ता आता जे उन्हाळ्याचं सीझन आहे त्याच्यामध्ये आपल्याकडे स्टॉबेरी आलेलं आहे तर स्टॉबेरी हां छान प्रकारची आहे तर तुम्ही ते स्टॉबेरी पण बघू शकता जर तुम्हाला आवडत असेल तर स्टॉबेरीचा बॉक्स जो आहे तो दोनशे रुपयाला आहे छोटा स्मॉलवाला

ठीक आहे हे जे आहे तुमचे टोटल फ्रुट्सचे मिळून झालेले आहेत साडेचारशे रुपये झालेले आहेत हं हं नाही नाही कारण की हे जे आहे मी तुम्हाला रिजनेबल रेट्समध्ये सांगितलेलं आहे कमी करूनच सांगितलेलं आहे यामध्ये हां हां नाही नाही तुम्हाला इथे शॉपमध्ये येऊन पीकप करावं लागेल आणि आपली शॉप जी आहे इथे दर्डा नगरमध्ये गांधी गेटसमोरच आहे हां हो हो चालेल मॅडम हो हो चालेल मॅडम ठीक आहे थँक्यू